हॅलो सर हां सर आजकाल आपल्या महाराष्टामध्ये खूप नैसर्गिक संकट येत आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर सांगू शकता का हो सर बरोबर आहे पण त्याच्यावर आपण काहीतरी उपाय करू शकतो का जर जास्त समुद्राला भरती आली तर आपण काय करू शकतो त्या लोकांना काय मदत करू शकतो हो आपण झाडं लावतो पण आपण झाडांची काळजीच घेत नाही मग ते लोकांना कळवण्यासाठी आपण काही करू शकत असंल किंवा आपण कुठले कार्यक्रम घेऊ शकत असंन तर ते सांगू शकता का तुम्ही आणि दसं आपण झाडं लावल्यावर ते कसे जगवायचे हो सर बरोबर आहेत पण आपलं सरकारपण यामध्ये आपली मदत करंल आणि जर आपण आत्ताच जसं म्हणाला ते नाल्या पण खूप जास्त भरतंय तर मग आपण नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पण सरकारला सांगू इच्छिते की बा ज्या ज्या गावामध्ये जास्त नाले भरलेत त्यांना पण सांगू शकतो का हो सर चालेल ठीक आहे आपण नंतर नक्कीच या विषयावर बोलू हो ठीक आहे सर आम्ही एकदोन दिवसामध्ये मुंबईला येणार आहोत तेव्हा तुम्हाला नक्की विजीट देऊ हां ठीक आहे धन्यवाद